हो मी बऱ्याचदा कला प्रदर्शनाला गेलेली आहे कारण की मी स्वत एक बालकवी आहे आणि मला क लिहिणं मला कविता लिहायला फार आवडते मी दरवर्षी होणाऱ्या जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय कला महोत्सव यामध्ये भाग सहभाग घेत असत आणि दरवर्षी मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील होऊन येत असत मी कित्येक बक्षीसं सर्टिफिकेट मेडल ट्रॉफ्या ह्या मिळावल्या आहेत तिथं जात असताना मला माझे कलेचं प्रदर्शन करण्या करण्याऐवजी मला तिथं आलेल्या अनेक विविध कलाकृतींना पाहायला त्यांचं प्रदर्शन करायला खूप आवडायचं तिथं म्हणजे तुम्ही जेव्हा जाते तेव्हा तुम्ही विचार करतात काही काही कलाकृतींना बघून की लोक इथपर्यंत इतपतही विचार करू शकतात असं तुम्हाला ते जाणून येतं म्हणजे कोणाकोणाची विचारक्षमता कल्पनाशक्ती की कितपर्यंत कुठपर्यंत कार्यशील असू शकते याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही अगदी छोटा छोट्या गोष्टींमधूनही मोठमोठे अर्थ लपलेले असतात अशा देखील कलाकृतीं असतात काही विनोदी असतात काही भावनात्मक असतात काही धार्मिक या विषयांवर निगडित असलेल्या कलाकृतीं तुम्हाला पाहायला मिळतात विविध रंगांनी बनलेला रंगांचा हा समावेश असलेले हा जी कला आहे ती खूप अतिशय सुंदर व मनमोहक अशी असते तुम्ही एक साधारण असंच तुम्ही एक कागदी पानावर एखादं साधारम कल कलरांनी रंगांनी भरलेले एक सा फूल जरी काढलं ना तरी त्याला बघून तुम्हाला जे हर्ष मिळतो किंवा तुम्हाला जी मनाची शांती मिळते ती तुम्ही कितीही किंमत देऊन विकत घेऊ शकत नाही तर मी तर म्हणते की आपल्यात लपलेला छंद व कलांना तुम्ही जोपासलं पाहिजे आणि त्यावर काम करून ते इतरांसमोर तुम्ही प्रदर्शित केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही असं जागोजागी होणाऱ्या कला प्रदर्शनांना भेट देऊ शकतात